महाराष्ट्र राज्याचे खूप सारे भाग पडतात म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्या प्रत्येक त्या विभागाप्रमाणे किंवा भागाप्रमाणं तिथले खूप सांस्कृतिक फरक पडतात म्हणजे कसं असतं की ज्या इथे का चालीरीती मानल्या जात नाही आहेत ते तिकडे मानल्या जातात म्हणजे कसं आहे इथं पश्चिम महाराष्ट्रात अळूची भाजी ही वाईट कार्यांसाठी केली जाते पण असं आहे की विदर्भ महारा मराठवाडा या ठिकाणी चांगल्या ठिकाणी म्हणजे चांगल्या सणासुदीला किंवा चांगल्या शुभकार्यासाठीसुद्धा अळूची भाजी वापरली जाते आणि तिला तिथं वेगळ्या कुठलं तरी नावानं ओखळलं जातं ती अळूची भाजी आणि मला असं वाटतं की कल्चरल म्हणजे सांस्कृतिक खूप फरक फरक आहे संस्कृतीमध्ये खाण्याच्या पद्धतीमध्ये असतील किंवा लग्नाच्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे खूप फरक आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक सं लक्षात येतं की महा प्रत्येक सांस्कृतिक गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत म्हणजे खूप फरक आहेत पश्चिम महाराष्ट्रातील चालीरीती लग्नाच्या किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या वेगळ्या आहेत कोकणामधील वेगळ्या आहेत किंवा मराठवाड्यातील वेगळ्या आहेत त्यामुळ मला असं वाटतं की या संस्कृतीमधील फरक जर जा सम समजून घ्यायचे असतील तर त्या त्या तिथल्या वातावरणानुसार किंवा तिथल्या ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात त्याप्रमाणे या संस्कृतीत फरक पडलेला आहे म्हणजे असं आहे की पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणी नारळ फोडला जातो कारण नारळाचं इथं खूप प्रण मुलबक प्रमाणात उत्पादन आहे पण तेच मराठवाडा किंवा खानदेश विदर्भ या ठिकाणी गेलं तर तेवढं नारळाचं प्रमाण कमी आहे कारण कधीतरीच कुठली तरी चांगली गोष्ट घरात आली तर नारळ ही गोष्ट आपल्याला तिथं मिळू शकते कायम असं मिळू शकत नाही तर मला असं वाटतं की प्रत्येक राज्याच्या विविध भागातील सांस्कृतिक फरक आसणारच असणार